हॅलो हॅलो हां नमस्कार नमस्कार मी नरेंद्र पाटणकर बोलतो आहे दादरमधून मुंबई नमस्कार नमस्कार मी रहायला दादरमध्ये आहे तर मला माझी माझी फॅमिली आहे माझ्या फॅमिलीबरोबर मला सांगली बघायला यायची आहे सांगलीदर्शन बघायला यायचं आहे हां तर सांगली त्यासाठी मी तुम्हाला फोन केला मी इंटरनेटवरून तुमचा नंबर घेतला तुमच्या हॉटेलचा आणि तुम्हा आणि तुम्हाला फोन केला तर साधारण मी साधारण सतरा ऑगस्टला येईन सांगलीमध्ये आणि हां सत हांं सतरा आणि साधारण सांग मला थोडी माहिती त्या संदर्भातच हवी होती की सांगली आणि सांगलीच्या आसपासचा परिसर म्हणजे तुमच्या इथं काय काय गोष्टी बघण्याजोग्या आहेत किंवा काय या संदर्भात थोडी मला माहिती हवी

आम्ही आम्ही साधारण आम्ही मॅडम आम्ही साधारण सहाजण आहोत सहाजण आहोत आम्ही हो मी सांगलीला मी येऊ शकतो माझं मी परंतु तुम्ही जे म्हणालात की तिथे तुम्ही गाईडला जोडून द्याल आम्हाला बरोबर ना तर साधारण त्याचे तेथे चार्जेस काय आहेत वगैरे त्या संदर्भात थोडी माहिती हो राहणार आहे नाही ए सी ए सी रूम आम्ही आम्हाला मॅडम हो हो

ओके

अच्छा

एक एक एक काम करा एक काम करा तुम्ही सतरा तारखेला मी येणार आहे बरोबर तुम्ही मी माझं तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो सो व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला सगळे डिटेल्स पाठवून द्या

तुम्ही तुम्ही मला डिटेल्स व्हॉट्सअपला पाठवून द्या सगळं मी बघतो ओके अच्छा अच्छा नमस्कार अच्छा नमस्कार